गाव पवनार आहे पवनारचा आठवडी बाजार सोमवारला भरतो बाजारामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे भाजीपाला विकायला येतो बाहेरगावचे पण बाहेरगावचे पण लोक तिथे बाजार घ्यायसाठी येतात बाजारामध्ये सगळ्या प्रकारच्या वस्तू मिळते त्यामुळे जवळपासची जी खेडी आहे त्या खेड्यातले सर्व लोकं पवनार या गावामधून भाजीपाला नेतात पण काही वाजवी दरामध्ये भाजीपाला असल्यामुळे ते आम्हाला परवडत पण नाही कधीकधी खूप जा खूप महाग असतो आठवडी बाजार हा दर सोमवारी भरत असतो आणि सा सात वाजतापासून तर दहा वाजेपर्यंत सुरू असतो त्याच्यामध्ये बाजारामध्ये खेळणी आणि सगळ्या प्रकारचे पदार्थ वेगवेगळे खाय खायचे सामान वगैरे मिळते आणि असं मुलांसाठी पण असे वेगवेगळे वस्तू पण मी बाजारामध्ये खरेदी केल्यासाठी प्रत्येक सणाची प्रत्येक सणाला आवश्यक असणारी जी जसं आता पोळ्याचा सण वगैरे आहे तर ते सगळे पोळ्याचं जे सामान आहे ते वगैरे मिळतात आणि बाकी म्हणजे प्रत्येक सणाला आधार प्रत्येक सणाला आधारित असणारे याची मा म्हणजे सर्व साहित्य त्या बाजारामध्ये सहज उपलब्ध होते आणि बाज